प्रवासामध्ये अनेकदा स्वच्छता गृहांचे प्रश्न निर्माण होतात ह्या समस्या सोडवणुकीच्या दृष्टीने प्रवासात सुरक्षित व आरामदायी होण्याच्या दृष्टीने विचार करता चांगल्या ठिकाणच्या उपाहारगृहात किंवा हॉटेल्समध्ये जाऊन जिथे स्वच्छता असते अशा ठिकाणीच वापर करणं हा पहिला पर्याय असतो सार्वजनिक स्वच्छतागृह ही तर भयानकच आहेत तिथे जाण्याचा विचारही मनी येत नाही आणि जेव्हा खाजगी वाहनांनी प्रवास करतो बरेचदा त्यावेळेला शेतात जाणं जास्त उलट पसंत केलं जातं ज्या योगे झाडाच्या आडोशाने मोकळं होता येतं पण असं प्रत्येक वेळेला शक्य होईलच असं नाही मग एकमेव पर्याय म्हणजे स्वच्छ असणाऱ्या स्वच्छतागृहाच्या हॉटेल्समध्ये जाणं मग तेच नियोजन हॉटेलमध्ये पहिला म्हणजे जाण्यापूर्वी करावं लागतं पाहावं लागतं की तिथे योग्य सोयीसुविधा आहे की नाही हे पदार्थ चांग कारण चांगल्या ठिकाणच्या हॉटेल्समध्येच अशा पद्धतीच्या सोयी केल्या जातात किंवा त्यांना कळवल्यानंतर ते स्वच्छतागृह स्वच्छ करूनही देतात किंबहुना जाताना रस्त्यात कोणी नातेवाईक असतील तर नातेवाईकांच्या घरी जाऊन मग पुढे जाणं हा एक पर्याय होऊ शकतो पण प्रत्येक वेळेला ते शक्य होईलच असं नाही म्हणून सरकारला आव्हान करावं असं वाटतं की त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाबतीत वेळोवेळी काळजी घेऊन जरी पैसे घेत असतील तरी पैसे घेऊनसुद्धा बरेचदा ते अस्वच्छच असल्याचे काही वेळा पाणी नसल्याचे आणि भयानक चित्र असल्याचे दुर्गंधी पसरल्याचे पाहतो आपण तर ते चित्र बदलणं अत्यंत गरजेचं आहे कारण स्त्रियांच्या बाबतीत ही महत्वपूर्ण बाब ठरू शकते